नाचायच्या बाबतीत नृत्याच्या बाबतीत म्हणाल तर लहानपणापासूनच मला नुत्याची आवड आहे लहानपणी जसे आपले टीवीवर वेगवेगळी गाणी लागायची त्याच्यानंतर रेडिओवर किंवा कॅसेट लावून आपण जे काही गाणी ऐकायचो आणि ती गाणी ऐकून मग त्याच्यावर घरातच नाचत असल्यामुळे नृत्याची पहिल्यापासून आवड होती आणि घरातल्यापण कोणी असं अडवलं नाही की या बाबा हा नाचतो तर याला काय असं आवड अडवावं की नाचू नको वगैरे पण तेव्हा घरातल्यांनी पण सपोर्ट केलेला होता पण जर माझं पहिलं नृत्य स्टेजवरचं जर विचारलं तर मला आठवतं की आमच्या शाळेची जेव्हा गॅदरिंग होती तर गॅदरिंगमध्ये एक गाणं होतं ते गाण्यासाठी पोरं निवडली होती त्यावेळला मग मी बा बाहेर होतो मला काय आतमध्ये घेतलेलं नव्हतं पण ते बाई शिकवत होत्या मुलांना जसं नाचायचं ते मी समोरून त्यांना नाचून दाखवत होतो तर ते नाचताना बघून आमच्या बाईंनी विचारलं मग अरे हा चांगला नाचतो मग ह्यालाच पुढं घ्या असं करून ते मला पहिल्यांदा ना नाचामध्ये आणलं नृत्याच्या याच्यामध्ये त्यामुळे शाळेपासूनच अगदी सुरुवात झाली पहिल्यांदा नृत्याची आणि मग ती आवड नंतर हळूहळू जोपासत गेली ती आवड अजून लागली आणि विशेषतः म्हणजे आमच्या या अलिबाग आणि या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर हळदीची परंपरा असल्यामुळे जिथे कुठे बेंजो वाजायला लागंल तिथे आम्ही पहिले नाचायला जायचो लहान असताना मग ती लहानपणापासून लागलेली जी सवय आहे ती आत्ता मोठे होऊन आमची नृत्याची आवड झालेली आणि आत्ता आम्ही वेगवेगळ्या पद्धती बघून टीवीवर वगैरे बघून किंवा गुलू चांगल्या चांगल्या लोकांकडे शिकून वगैरे जे नृत्या याच्या डांसची कला आमची डेवलप झालेली आहे आम्हाला आवड निर्माण झालेली आहे जी जोपासली गेलेली आहे पण अजून पण जर मला जर कोणी विचारलं की बाबा पहिल्यांदा कुठं नृत्य केलं तर मला अजून पण माझ्या शाळेतलं ते नृत्य आठवतं जे मी सगळ्यांसमोर केलं होतं स्टेजवर ज्याच्यासाठी मला बक्षीस पण मिळालेलं होतं तर मला तर वाटतं की नुत्याची कला ही शाळेपासून जोपासली गेलेली आहे माझी त्यामुळे मला फार आवड आहे नृत्याची